पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहे पावसाळ्यामध्ये शेतकरी पीक पेरतात सर्वप्रथम ज्या ज्या भागात जे पीक चांगले जमते त्या त्या भागात शेतकरी ते पीक पेरतात तर आमच्या या बुलढाणा जिल्ह्यात लोक जास्तीत जास्त सोयाबीन पिकावर भर देतात कारण ते तेलबियाणं असल्यामुळे त्याला बाजारपेठेत केव्हाही चांगल्या प्रकारचा भाव येतो त्यामुळे ते शेतकऱ्यांना पुरोडनासारखं पुरोडते काही लोक सोयाबीनमध्ये तूर पेरतात सातव्या तासावर तूर पेरतात त्यामुळे सोयाबीनसुद्धा येते आणि तूरसुद्धा येते आणि सोयाबीन काढल्यानंतर तूर पेर सोयाबीन काढल्यानंतर बाकी तूर राहते आणि तुरीमध्ये बी सुद्धा हरभरा पेरतात म्हणजे एकाच चार महिन्यात तीन पीकं घेतात पावसाळा झाल्यानंतर हिवाळा लागतो हिवाळ्यात लोक करडी जवस तेलबियाणे हे घेतात सूर्यफूल आणि त्यानंतर उन्हाळ्यामध्ये मकास मकासुद्धा लावतात लवकर येणारी